हॅलो हं प्रसाद अरे हेमंत बोलतो आहे अरे परवाच्या दिवशी जेव्हा मी आमच्या घराचे कागदपत्रं चाळले नं तर त्याच्यामध्ये ते थोडंसे त्याला वाळवी लागली त्यामुळे काळजी वाटायला लागली मग तरी पण मी ते असं त्यातल्यात जर वेळात बघितल्यामुळे नुकसान जास्त झालं नाही पण मला थोडंसं काळजी वाटते हे जे कागदपत्रं पूर्वंपारचे कागदपत्रं तर ते जपायची कशी हां अरे पण मला नाही येत ना ते काम्प्युटर वगैरे त्याचा विशेष काय ज्ञान नाही आहे तू काहीतरी मदत करू शकशील ते काय हल्ली म्हणतात ते सॉफ्टवेअर हार्डवेअर काय असं काहीतरी असतं म्हणतात ते मला काय त्यातलं कळत नाही कोणी मी मध्यंतरी ऐकलं की डिजिलॉकर हा एक प्रकार आहे मला बॉ त्यातलं काही विशेष माहिती नाही तर तो काय प्रकार असतो कसं काय ते म्हणजे काय हां त्याच्यावर डिजिलॉकरवर काय अपलोड करतात हां अरे वा एवढं सगळं इतके डाकुमेंट्स वा छान आहे मग पण ते ऑथेंटिक असतं म्हणजे त्याला मान्यता असते का त्या गोष्टीला अच्छा अच्छा अच्छा

ओके ओके ही चांगली सोय आहे ही पण मग हे मला कोणाकडनं करून मिळेल अच्छा अच्छा हां हां म्हणजे ते आता भारत सरकारने जे उपक्रम जे सुरू म्हणजे त्यांनी काय ते आपलं सरकार म्हणून जे केलं तिथे का अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे एक चांगली माहिती दिलीस तू मला कारण मला अपलोड काहीच करता येत नाही

किंवा काही गोष्टी तू मला करू शकशील ना काही पर्सनल गोष्टी असतात त्या आता असं जगजाहीर असे पण काही करता येत नाही काही गोष्टी असतात तशा कागदपत्रं हां ठीक आहे बघतो बघतो मी त्या आपलं सरकारशी बोलून बघतो तिथे त्यांना दाखवतो कागदपत्रं आणि अपलोड करून घेतो ओके थँक्यू थँक्यू